स्क्रीनवर खेळतात त्यामुळे आम्ही बाहेर खेळायला जाता जायसाठी त्याला आम्ही त्याला बाहेर घेऊन जातो ग्राउंडवर नेतो त्यांना मुलांना छोट्या ग्राउंडवर खेळले नाही तरी त्यांना बघावा बघायला लावतो मोबाईल हातात देत नाही चार्जिंग नाही किंवा फोन आले मीटिंग आहे असं आम्हाला बहाणा देऊ म बहाणा देऊन मोबाईल देत नाही हातामधे त्यांना खेळायला खेळायचं असेल तर ग्राउंडवरच बॉल बघता बघता त्यांना मग त्याला त्याचे मित्र भेटतात तर ते मि तेव्हाच त्या खेळात असं एकटं असल्यामुळे त्यामुळे खेळतच नाही पण मित्र ग्राउंडवर गेला तर मित्र भेटतात त्यांचे छोटेछोटे त्यांना तर मग ते तेथेच खेळायला लागतात ते असे ते खेळतच नाही ते जाऊन म्हणून आम्ही त्यांना ग्राउंडवर नेतो नाही खेळला तरी बघते नाही तर मग तो तेव्हा तो खेळायला लागतो